कुटुंबातील महिला मासेमारीसाठी जे त्यांच्या घरचे असतात त्यांच्यासाठी टिफिन करून देतात ज्यांना त्यांना जे साहित्य लागतं ना ते साहित्य कलेक्ट करून म्हणजे जमा करून ते व्यवस्थितरीत्या त्यांना बरून भरून देतात आणि काळजी घ्यायसाठी सांगतात तसेच ते मासे ठेवायसाठी जे आहे असतं टोपल्या वगैरे जाळं वगैरे ते पूर्ण त्यांचं साहित्य एकत्रित ठेवत असते तसेच मासेमा मासे पकडण्यासाठी विशेष गोष्टी म्हणजे महिला मासे जे पकडले जाते ते वाळवणे त्याला सुकवणे त्याला पलटी करणे जाळं सुक जाळ्याची तुटलं ती तार तुटली आहे की नाही ते वेळोवेळी तपासणी करणे या सर्व गोष्टी महिला करतात तसेच समुद्रामध्ये महिला समुद्रातील मासे पकडण्यासाठी महिला कारण पाण्याचा प्रभाव खूप जास्त असतो त्याच्यामध्ये आपले म्हणजे जिवाची जीव पण जाऊ शक्अ त्याच्यामुळे ते घरचे लोकं त्यांना मनाईच करतात आणि ते जां माशाचं जाळं जे ओढलं जातं ते खूप जड असतं हेवी असल्यामुळे त्या महिलांना ते जास्त काही जमत नाही